आमच्या गावात एखाद्याला कुत्रा चावला तर आम्ही काय करतो म्हणजे तसं बघायला गेलं तर आमच्या गावात एखाद्याला कुत्रा चावला तर पहिल्यांदा जिथे चावला आहे तिथे थोडंफार काही वॉश करतो किंवा ताबडतोब आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तसेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर ते जी पूर्णपणे ते डॉक्टर्स वगैरे असतात ते तयारी करतात तसेच समजा कुत्रा चावला तर असं आधी होतं की आधीच्या काळामध्ये कितीही कितीतरी इंजेक्शन द्यायचे होते त्या आता कमी करण्यात आले आहेत सो आम्ही कुत्रा जरी चावला तरी तर आता कमी इंजेक्शन वगैरे घ्यावे लागतात आणि सो त्याने बरोबर म्हणजे चांगलं ट्रीटमेंट होते आणि जर त्याची ट्रीटमेंट नाही घेतली तर त्याची खूप वाईट परिणाम होतात सो एखाद्याला कुत्र्यात चावला असेल तर ताबडतोब त्यांना दवाखान्यात जाण्याचा सल्ला आपण देतो तसेच त्यांना प्रिकॉशन घेण्यासाठी सांगतो काळजी घेण्यासाठी सांगतो कारण आपल्याला रेबीजसुद्धा होऊ शकतो तो कुत्रा चावल्यामुळे आम्ही त्यांची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न करतो तसेच त्यांना यापासून वाचवतो परत जे ते कुत्रं आहे ते पहिलं जर पिसाळलेलं असेल तर ते त्यांना आम्ही म्हणजे बाहेर सोडून येतो किंवा त्यांना इंजेक्शन वगैरे दिले जातात कुत्र्यांना आणि जर कुत्रा वगैरे एखादा चावला तर त्याची योग्य ती काळजी घेतली जाते मलम काही किंवा इंजेक्शन्स असू देत पुरेपूरपणे देण्यात येतात गावात कोणालाही कुत्रं चावला तर सगळे हेल्प करतात असं नाही की आपण कसे जावं पुढे किंवा आपण कसे काय बोलू असं काही नसतं सगळे एकमेकाला चांगले काळजी घेतात एकमेकाचे सो असं आम्ही करतो एखाद्याला कुत्रा चावला तर त्यांना ताबडतोब दवाखान्यामध्ये नेतो जे की सरकारी दवाखाना असू दे किंवा कुठलाही असू दे पहिला तरी आम्ही ताबडतोब सरकारी दवाखान्यामध्ये नेतो कारण सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा जास्तीत चांगली ट्रीटमेंट दिली जाते आम्ही जो सो हे सगळं आम्ही करतो कुत्रं चावल्यावर